नमस्कार नमस्कार ज्ञाननंद ज्ञानानंद बाबा बोलत आहे का हा मी हां जय श्रीराम मी माझ्या मित्राकडून तुमचा बाबा नंबर घेतला होता आणि आता मी तुम्हाला फोन लावला तर बाबा माझ्या मागं काय झालं आहे खूप साडेसाती लागलेली आहे आता ती साडेसाती सुरू झाली तर त्या साडेसातीबद्दल बघत आहे का तुम्ही काही हां माझं नाव महेंद्र आहे जन्म ठिकाण परतूरचं आहे माझं जन्म ठिकाण जन्माची वेळ सकाळी साडे दहा आईचं नाव इंदूमती हां बोला बोला ब बोला ज्ञानानंद बाबा हो हो काय उपाय

आहे आहे हां नॉनवेज खातो ना

बरं बरं बरं तुम तुमचं ज्ञानानंद बाबा मला ॲड्रेस सांगा तुमचा पत्ता सांगा कुठे येऊ मी

हां बर

चालेल चालेल मी ते त्या ठिकाणी येऊ येऊन जातो बाबा तुमच्याकडं हां येताना मी तुम्हाला कॉल करतो हो